आमच्या इकडे चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होते घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांची जयंतीची साजरी होते सर्व लोक जमा होतात एक चांगलं ग समाजाला एक आपलं होते आणि चौदा रामनवमी एप्रिलमध्ये येते ते सर्व हिंदू बांधव एक जागी जमा होतात खूप खूप असं धार्मिक हे होते आणि कलासंग्रह इकडं आमच्या इकडं ते गुरुद्वार आहे त्यांची निशान रायली वगैरे निघते ते पण खूप असं धार्मिक आहे लंगर चालतात आमच्या इकडे धर्मांचे कंटिन्यू येणारे भाविक बघताना इकडं नांदेडला आणि असं काही असा प्रभाव पडतो की इथं सर्व धार्मिक धर्म धर्माचे लोकं असतात खूप सारे देवांचे मंदिरं वगैरे आहेत